माझ्या आवडत्या म्हणी अशा आहेत हरामाचा माल गाल झाले लाल फुकटाचे मिळाले तर खूप खायचे हसे त्यालाच वळसे जो नेहमी हसतो तो निरोगी राहतो हात ओला तर मित्र भला आपल्यासाठी खर्च करणारा चांगला मित्र असतो हातात कवडी विद्या दौडी जुगार खेळणाऱ्याचे शिक्षणात लक्ष नसते अडली गाय फटके खाय एखाद्या व्यक्ती अडचणीत सापडली तिला हैराण केले जाते अंथरूण पाहून पाय पसरावे आर्थिक क्षमता असेल तेवढे खर्च करावे पळसाला पाने तीनच सगळीकडे परिस्थिती सारखीच असणे